माझी आवडती चित्रपट शोले आहे आणि माझा आवडता ॲक्टर अमिता बच्चन आहे आणि आवडती ॲक्टरेस अनुष्का शर्मा आहे आणि माझी माझ्या आवडता गायक सिंगर अर्जित सिंग आहे आणि आणि लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी किशोर कुमार हे क खूप सारे माझे आवडते आहे आणि जे आपली मूवीज आहे आपली इंडियाची जे आपली भारताची जे मूवीज आहे त्याचे साऊंडपड खूप चांगलं रह्यतात ते मूवीज पण खूप चांगले राहतात त्यांचे कलाकार पण खूप मेहनत करतात आणि आपला इंडिया फिल्ममध्ये बॉलिवूड हॉलिवूडमध्ये खूप समोर येत आहे